आमच्या इथे आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार नाही आहे कोणतं ना आमच्या इथं कोणी बळी पण नाही पडलं आणि चांगल्याचे आरोग्य चांगले आहे